माझं नाव संकेत कुलकर्नी मी नांदेड जिल्ह्यात राहतो माझं वय दोन एक वर्ष असं आहे माझा बायकिंग हा एक खूप आवडतीचा छंद आहे तरं बायकिंगमुळे मला चांगला चांगले चांगले ठिकाण पाहायला भेटतात माझा कॉन्फिडन्स वाढतो त्यामुळे मला चांगले विचार करण्यासही मदत होते आता मी जेव्हा पण कुठे फिरायला किंवा गाडीवरती बायकिंग करायला जातो तेव्हा जसे वाळवंटाकडे किंवा डेझर्ट एरियामध्ये जात असेल तर डर्ट बाईकचा यूज होतो डोंगराळ भागात जायचं असेल तर पावर बाईकचा यूज होतो आणि लोकल ठिकाणी ज्या आपल्या ज्या गाड्यांचे मायलेज जास्त असतात ॲवरेज जास्त असतात त्या गाड्या आपण वापरतो माझ्या आवडतीच्या काही बाईक्स अशा आहेत की ड्यूक थ्री नाईंटी आणखी के टी एम हायाबूसा बी एम डब्ल्यू अशा काही माझ्या आवडतीच्या बाईक्स आहेत सध्या मी पल्सर वन टू फाईव ही बाईक ओन करतो आणि माझी ड्रीम बाईक अशी आहे की ट्रॅम्प टायगर त थ्री नाईन झिरो ही माझी ड्रीम बाईक आहे